हां सिद्धेश्वर किराणा दुकान का हां आम्हाला किराणा भरायचा होता तुमची होम डिलेवरी आहे का हा त्यामध्ये काय

चार्जेस का हो हां किराणामध्ये काय काय आहे तुमच्याकडे तेल मसाले पदार्थ वगैरे भेटतील का

हां तर म महिन्यानुसार भेटेल का असं एक एक किलोचे पॅकेट वगैरे भेटेल

अजून तुमच्याकडे तेलाचे वगैरे प्रकार आहेत का किती प्रकार आहेत तेलाचे काय प्राईज आहे तेलाची तुमच्या दुकानावर सूर्यफुलाची गहू कसा रेंज आहे का भाव काय आहे गव्हाचा बेस्ट साखर हे सगळं होम डिलेवरी भेटेल ना ओके ओके ठीक आहे